आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळली जाते आणि क्रिकेटला आम्ही खूप महत्व देतो आणि जवळपास सगळेच मित्र सुट्टीवर आल्यावर आम्ही क्रिकेटची खूप मजा करतो आणि क्रिकेट खेळायला ही की नाही मस्त सोपा गेम आहे बॅट बॉल आणि बस पोट्टे बाकी काही नाही पाहिजे मजा येते क्रिकेट खेळण्यासाठी